साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी मला सर्दी आणि दम्याचा त्रास होता त्यामुळे वेगवेगळे औषधोपचार करूनही त्या रोगाचे समूळ उच्चाटन होत नव्हते अशा अवस्थेत असताना या रोगाची उच्चाटन कसे करावे हा एक मोठा प्रश्न माझ्यापुुढे होता तेव्हा मला योग आणि योगासने प्राणायाम याबाबत माहिती मिळाली आणि मी आमच्याच जवळच्या भक्तिधाम येथे योग प्रशिक्षकाकडून योगाचे धडे घेतले आणि लक्षात आले की आठच दिवसात या दोन्हीही व्याधींवर म्हणजे सर्दी आणि दमा या दोन्हीही व्याधींवर चांगल्या प्रकारे फरक पडत आहे आणि शारीरिक तंदुरुस्ती येत आहे तेव्हा व योगाचा अभ्यास करत असताना असे लक्षात आले की ज्यावेळेस आपण योग आसने आणि प्राणायाम करतो त्यावेळेस आपल्या शारीरिक बौद्धिक मानसिक भावनिक व आध्यात्मिक अशा सर्वच अंगांवर त्याचा चांगल्या प्रकारे परिणाम होत आहे आणि त्यामुळे मी या योग अभ्यासाकडे आकर्षित झालो आणि इतरांनाही योग अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन करत आहे धन्यवाद